एम आय डी सी वीज मंडळ सांगली इथे फोन लागलेला आहे का नमस्कार हां मी तेजस्विनी पाटील गाव भाग सांगली इथून बोलत आहे तुमच्याकडून मला वीज वीज मिळत आहे पण सध्या मला विज बि विजेच्या बिलाचे प्रमाणित डुप डुप्लिकेट प्रत वाप लागणार आहे सध्या मी गृहकर्जासाठी अर्ज केलेलं आहे बँकेमध्ये आणि त्यासाठी पुरावा म्हणून माझ्या ग गेल्या वर्षातील सातत्यपूर्ण बिल भरण्याचा पुरावा आवश्यक आहे त्यासाठी मला वीज बिलाची प्रमाणित डुप्लिकेट पत्रि प्रत खरेदी करायची आहे त्यासाठी तुम्ही मला मदत कराल का हां ठीक धन्यवाद मग त्यासाठी मला कोणकोणती कागदपत्रे गोळा घेऊन यावे लागतील हो माझ्याकडे जुने वीज बिलाचे प्रत आहेत अच्छा थोडे त्यातले थोडे हरवलेले आहेत सो ते मला हवे होते पूर्ण एक वर्षाचे बिल माझे हवे होते मी वीज बिल व्यवस्थित भरलेले आहे प्रत्येक महिन्याला व्यवस्थित तुम्ही दिलेल्या तारखेला कधी कधी तारखेच्या आधी सुद्धा भरलेले आहेत कधी थोडासा लेट झालेला आहे त्याबद्दल जे दंडामध्ये रक्कम गेलेली आहे ती मी पूर्णपणे भरलेली आहे त्यामुळे तुम्ही बघू शकाल की माझा पूर्ण वर्षभराचा बिल बिल भरण्याचा बिल भरणं हे खूपच व्यवस्थित आहे आणि ह्याचा सर्वाचा आढावा घेऊन तुम्ही मला वीज बिलाची प्रमाणित डुप्लिकेट प्रत क खरेदी करण्यासाठी मदत करावी हीच विनंती आहे कृप हे तुम्हाला समजलं असेल अशी आशा करते लवकरात लवकर मला या संदर्भात माहिती कळवा हो मी जरूर ती तुमच्या केंद्राला भेट देईन सकाळी ते नऊ ते पाच ओके नऊ ते पाचमध्ये येऊन मी भे भेट देईन ठीक आहे सर मी तिथे येऊन भेट देईन तिथे मला कृपया तुम्ही याबद्दल माहिती सांगाल अशी अशा करते तुमची खूपच मदत झाली धन्यवाद सर धन्यवाद